हिंदू धर्मामध्ये आणखीन एक विशेष बाव अशी आहे की हिंदू धर्माच्या संस्कृती जी आहेत आहेत ते अशा मोजक्या नाहीत आणि त्याच्यामध्ये गणपती उत्सव आहे नवरात्री उत्सव आहे दिवाळी आहे दसरा आहे त्याच्यानंतर गुढीपाडवा आहे श्रावण मास आरंभ आहे नंतर वसंतपंचमी आहे हे खूप असे आहेत ज्यांला आपण मनोभावे जर केलं तर आपले कर्म आपोआप सुधरल्या जातात आणि आपल्या वागण्यामध्ये त्याचा दृष्टिकोन दिसून येतो आपल्याला हे काळजी आपण स्वतः घ्यायची आहे त्याच्यामुळे या संस्कृतीला आणि हिंदू धर्म म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा श्रीकृिष्णानं सांगितलेले वेदाचं ज्ञान हे आहे त्याच्यामुळे ह्या वेदाच्या ज्ञानाचा आजकाल उपयोग लोकं फार म्हणजे फार क्वचितच कमी प्रमाणात करत आहेत त्यामुळे हिंदू धर्म आता हिंदू धर्मावर आता खूप मोठं संकट आलेला आहे त्यामुळं हिंदू धर्म वाचवणं हे आपल्याच हातात आहे